व्रत्त व्रत्त वृत्तांमध्ये ग्रामीण भागाविषयी प्रश्न पुरेशा प्रमाणात दाखवतात असं मला वाटतं आणि असे एक काही प्रश्न आहेत की ज्यांच्याविषयी माध्यमांमध्ये काहीच बोललं जात नाही असे असतात म्हणा काही पण माझ्या मनानं तर बरेच नाहीत म्हणायचं म्हणजे बरेच गोष्टीमध्ये वृत्त माध्यमांमध्ये ग्रामीण प्रश्न आहेत